पशुपालनासंबंधी महाराष्ट्र शासनाचा अधिनियम कायदा एकोणीसशे शाहत्तर नुसार जर एखादा प्राणी असेल बैल असेल गाय असेल सांड असेल ह्या प्राण्यांचं जर निधन झालं असेल तर किंवा त्याला मारलं गेलं असेल त्याचं जे मास असतं ते मास विक्रीसाठी नेऊ नये म्हणून एक कायदा तयार केलेला आहे आणि जर समजा त्याचं मास जर विक्रीसाठी सापडलं असेल केलं असेल तर त्याला कायद्यामध्ये अधिनियम एकोणीस शाहत्तरनुसार निश्चितच तरतूद केली आहे प्राणीकल्याण कायदे किंवा पर्यावरणीय नियम जे आहे या नियमां चासुद्धा पशुपालनासंबंधी निश्चितच फायदा होत असतो प्राण्यांच्या संदर्भामध्ये असे काही प्रश्न तयार होतात म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न जो असतो की पशुपालन करत असताना प्रण्यांची चोरी केली जाते तस्करी केली जाते त्यांच्या कातड्यांची तस्करी केली जाते आणि या तस्करीमधून ह्या ज्या घटना असतात ह्या निश्चितच पर्यावरणाला घातक असतात आणि याच्यासाठी प्राणीकल्याण कायद्यानुसार असेल किंवा पर्यावरणीय नियमानुसार जर विचार केला तर निश्चितच आपल्याला त्याचा चांगला परिणाम होतो असं मला वाटतं मला असं वाटतं अशा जर समस्या होत असतील असे प्रश्न जर आपल्या समोर निश्चित येत असतील तर मला असं वाटतं की आपण वेगळ्या प्रकारचे डिजिटलमधले यूट्यूबचं चॅनल असेल ह्या वृ दर आठ दिवसारा प्राण्यांचं संगोपन ह्या नावाचं एक वृत्तपत्रातून येणारा जो लेख असतो तो लेख जर आपण वाचला तर निश्चितच त्याच्यातून आपल्याला पशुसंवर्धानासंदर्भात तरी जे काही कायदे आहे किंवा ते जे काही नियम आहे ते नियमांचा निश्चितच अभ्यास करता येतो यासाठी आपण जुन्या काळातील हे पुस्तकं आपल्याकडे ॲवेलेबल आहेत पशुसंवर्धन कायदा आणि नियम याची जे पुस्तकं आहे ते पुस्तकात मा बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि ती जर वाचली तर निश्चित त्याचा आपल्याला फायदा होईल